लाऊक लॉकडाऊनमध्ये मी बऱ्याच खाण्याच्या गोष्टी बनवण्याचा प्रयत्न केला जसा की बिस्किटांचा केक बिस्किटं म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी गुड डे ट्वेंटी ट्वेंटी गुड डे पारले जी ह्यांचा केक इतका अतिशय छान हो व्हायचा परत मी जिलेबी कशी बनवायची ते शिकले फापडा शिकले परत मी बिर्याणी बनवायचा प्रयत्न केला ते अगदी मला इतकं आवडलं